सर मला दही दूध पाहिजे होती दही दूध पाहिजे होती आम्हाला कार्यक्रम आहे आमच्या घरात मोठा एक

सर मी मिरजेतून बोलतो आहे

आणि आम्हाला दही

बर मिरज मिरज सर आमच्या घराशेजारी एक आहे तर पाहुणं म्हणजे आमचं जरा म्हणजे बॉन्डिंग चांगलं आहे तिनं दिली त्यांना विचारलं मी दही दूध कुठून आणू काय करू एवढा मोठा घरात कार्यक्रम आहे ते कसं करू काय करू त्यांनी म्हणाले ती इथे जावा ह्यांचा नंबर घ्या आम्ही पण इथनं आणलेलं बेस्ट क्वालिटी आहे म्हणून तुमचा नंबर दिली तिने सजेशन त्यांनी दिल्यावर तुमच्याकडं आलो आहे मी सर सर घरात लग्न आहे आणि परत आणि पूजा पण आहेत आणि पाहुणं वगैरे पण येणार आहेत हां हां थो थोडक्यात अशी आणि नॉनव्हेज आम्हाला इतकं काही चालणार नाही कारणकी पंडित पूजा असल्यामुळं दूध दही पनीर तेच हवं होतं हां काय म्हणाला सर हां हां ते मी आमच्या ह्यांना विचारतो ते असं जेवण बनवतात ना त्यांच्यानी मला सांगितलेलं कमीत कमी दीडशे लोक तर येणार आहे सर दीडशे लोक

बरं लगेच ब ब हां हां ते म्हणजे सगळ्या कार्यक्रमासाठीच लागणार आहे का ते बरं ते तुमच्याकडं असं बेस्ट क्वालिटी तरी भेटतील ना सर म्हणजे असं काही बाहेरचं असं केमिकल्स वगैरे यूज करून देतात बघा तसं काय नको आहे आम्हाला कायतरी

हां नाही नाही केलं पाहिजे म्हणून तर तुम्हाला कॉल केलो आहे मी नाही तर केलो पण नसतो आणलं असतो बरं

हां हां हां पैशाचं क्वालिटी एकदम बेस्ट पाहिजे बघा कारणकी बाहेर केमिकल्स हां हां घरातले असं इथं हा हो

घरी करतो आहे हां हां

बरं मग सर मी कधी येऊ तुमच्या तिकडं दुकानात कधी तुम्ही कधी असत आहे तर आम आमच्या घरात कार्यक्रम कसं परवा आहे मग मग ते ॲड्रेस माहीत आहे पण सर एक्झॅक्ट माहीत नाही कसं ते बिल्डिंगच्या समोर कुठल्या त्या समोर

नाही पाहिजे हां हां हां हां हां हां बरं काम करा मी मला ॲड्रेस सांगितलात ना त्यांनाच घेऊन येतो की त्यांच्यात त्यांनाच घेऊन येतो मी बघा सर प्रोडक्ट मला एक बेस्ट क्वालिटीचे पाहिजे सर कारणकी घरची बाहेरची तुम्हाला पैसे पाहिजे ओके ओके डन येतो मग आल्यावर कॉल करतो तिथं उचला नक्की ठीक आहे चालतं आहे मग ठेवू का ठीक आहे